हां बोला ना दादा मी लता गायकवाड बोलते तज नानेवररून बोलत आहे आम्हाला फिरायला जायचं होतं महाराष्ट्र दर्शनला तुम्ही सांगा तसं मला काही त्याची आयडिया नाही आहे अच्छा तर तुम्हाला म्हणजे असं कुठून चांगली अशी माहिती घेता ये ना आम्हाला असं स्थळ तुम्ही सुचवा हे बुद्धाच्या लेण्याचा आपल्याला बघायच्या आहे

तथागत ट्रॅवल हे कुठे आहे त्यांचा मोबाईल नंबर वगैरे काही आहे का तुमच्याकडे त्याचा खर्च किती आहे ठीक आहे ना तर मग कधी येऊ ऑपिसला ठीक आहे ना ठीक आहे